आमच्यात संस्कृतीमध्ये जसं स्त्रियांचा जो कुठलाही पद्धती या कुठलाही सण आला या त्यांचा ऋतु आला तर त्यामुळे लोक कसे की त्यांच्याकडे एक देवीचं रूप किंवा एक स्त्री ह्या नात्याने त्यांच्याकडे चांगल्या ह्या मानसन्मानाने पाहतात त्यांचा बऱ्याचशा गोष्टींची अवलोकन करून त्यांना मानसन्मान देतात आणि त्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघतात आणि जसं स्त्रियांना जर म्हटलं तर त्यांची स्वच्छता आणि आरोग्याबद्दल भरपूर काही त्यांच्याकडे जनजागृती राहत नाही या नसल्यामुळे त्यांचं काही आरोग्य धोक्यात येतं कधी तर आणि काही शहरी भागातल्या महिलांमध्ये काही ज्या सुशिक्षित महिला आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव असतात तर त्या आपलं आरोग्य आणि आपली स्वच्छता याची चांगल्या प्रकारे काळजी घेतात आणि जसं काही सुशिक्षित राहतात तर ते लोक आपली जागृती करतात ते बाकी पण स्त्रियांना याबद्दल माहिती व्हायला पाहिजे त्यांचं आरोग्य आणि त्यांनी स्वच्छता ठेवायला पाहिजे या प्रकारे ते जनजागृती करतात